मला वॉशिंग मशीनबद्दल विचारायचं होतं सिक्सटीन लीटरची वॉशिंग मशीनच्या बद्दल विचारायचं होतं सेमी इलेक्ट्रॉनिक हां सेमी ऑटोमॅटिक एल जीची वन प्लसबद्दल तर ऐकलं नाही मी आतापर्यंत काही सिक्सटीन लीटर्समध्ये सांगा ना ठीक आहे आणखी काही फीचर्स न नवीन इलेक्ट्रिक सेविंग होईन ना ठीक आहे ना ठीक आहे मग मी येते आजच ठीक आहे थँक यू